मला पावसाळ्यामध्ये खूप घुमायला आवडते कारण पावसाळ्यामध्ये छान मस्त व निसर्गरम्य वातावरण असते आणि आम्ही मग सगळे घरचे लोकं मिळून पावसाळ्यामध्ये जातो बोरधरणला छान तिथे मग आम्ही गेल्यानंतर आम्हाला प्रवास केल्यानंतर आम्ही तिथे मस्त जेवण करतो तिथल्या भाज्या आणि छान निसर्गरम्य वातावरण आहे तिथलं आणि वातावरण पण चांगलं राहते त्याच्यामुळे आम्ही म पावसाळ्यामधलाच टूर काढत असतो